हं मी रुक्मिणी हॉस्पिटलमधून अक्षय सोनार बोलतो डॉक्टर अक्षय सोनार कोविड नाईनटीनसाठी तुम्ही कोणच्या फॅसिलिटीज अवलेबल केल्या आहेत हलोव हां हां

हां हं तुमचे तुमच्या टॉयलेटची व्यवस्था कशी वेगवेगळी होती की एकत्र हं हं बरं धन्यवाद बाय